नव्या पिढीमध्ये भाज्या आणि फळांच्या लागवडतील आणि परसबाग तयार करण्यामधील स्वारस्य खूप आहे नवीन पिढीमध्ये खरंच खूप खूप उत्सुकता असते त्यांना आपल्या परसबागेत किंवा आपल्या शेतामध्ये भाज्या भाज्या लावणे किंवा छान असे आंब्यासारख्या फळांची लागवड करणे खूप आवडत असते कारण त्यांना त्यापासून फळे मिळतात भाजीपाला मिळतात आणि शिक्षणामधून त्यांना खूप प्रोत्साहित केलं जातं की भाजीपाल्यांचं लागवड करायची फळांच्या झाडांची लागवड करायची त्यामुळे त्यांच्यामध्ये खरंच खूप प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे ते भाज्यांची आणि फळांच्या लागवडीत खूप योगदान देतात त्यामुळे खरंच नवीन पिढीमध्ये यामध्ये खूप ज जनजागृती झालेली आहे